माझ्या भागातील नव्या पिढीला क्रिकेट हा खेळ बाकीच्या खेळापेक्षा अधिक आवडतो याची काही वैशिष्ट्य कारण आहेत सर सर्वात मोठं कारण म्हणजे क्रिकेट हा भारत खूप प्रसिद्ध आहे अन लोकप्रिय खेळ आहे टी ववर सतत क्रिकेट सामने दाखवले जातात मग ते आय पी एल असो वंडे असो किंवा कसोटी सामने त्यामुळे लहानपणापासूनच मुलामध्ये क्रिकेटबद्दल एक आकर्षण निर्माण होतं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे क्रिकेट खेळण्यासाठी फारसं साधन सामग्री लागत नाही एक बॅट एक बॉल असला असला की रस्त्यावर मैदानावर किंवा अगदी गल्लीमध्ये बी सहज क्रिकेट खेळता येतो फुटबॉल किंवा टेनिससाठी मै मोठं मैदान विशिष्ट फ फूट किंवा इतर गोष्टी लागतात त्यामुळे क्रिकेट अधिक सुलभ वाटते तिसरं म्हणजे भारतात क्रिकेट पट्टूंना खूप मान सन्मान आहे प्रसिद्ध मिळते विराट कोहली एम एस धोनी रोहित शर्मा यासारखे खेळाडूंना नव्या पिढीचे आदर्श मानले जाते त्यासारखं मग बनावं त्यांच्यासारखं खेळावं खेळ ख करावं असे अनेक तरुणाना वाटते शिवाय सोशल मीडियावरूनसुद्धा क्रिकेटाचं मोठं कवरेज असतं त्यांचं हायलाइट्स मीम्स ट्रेंड्स यामुळं तरुण अधिक त्यांच्याकडे आकर्षित होतात कधी कधी शाळांमध्ये आणि स्थानिक क्लबमध्ये क्रिकेटला प्राधान्य दिले जातं इतर खेळापेक्षा जास्त क संधी क्रिकेटसाठी मिळतात त्यामुळे लहान वयापासून मुली क्रिकेट वकडे वळतात माझे मते जर इतर खेळांनाही इतकंच प्रोत्साहन आणि प्रसिद्धी मिळाली तर नव्या पिढीला एक थोडं फुटबॉल हॉकी किंवा कबड्डीहूनही वळू शकेल हे माझं वैयक्तिक अनुभव आहे अनुभव म्हणलं तरी चालेल नाही तर मत पण चालेल धन्यवाद